हो हो सर बिपारमें प्रत्येक टाईपचं आहे आपल्याकडं सगळेचे मसाले धान्य जे पाहिजे ते प्रत्येक प्रकारचं आहे सर त्याच दिवशी सेम डे डिलिवर्हरी होऊन जाईल हां होऊन जाईल हो

हो सर तुमी जर जुने कस्टमर असाल तर देऊ तुम्हाला

हां हां हो हो सर प्रत्येक प्रकार सगळं आहे आपल्याकडं तुम्ही येऊन एकदा बघू पण शकता आ त्यानंतर मग बघून घ्या हो आमच्याकडे मसाले त्यानंतर मसाले धान्य प्र सगळं आहे सर

हो हो सर ऑर्डर पाठवा आम्ही तुम्हाला डिलेिवर्हरी करून देऊ हां हो हो ठीके सर